हां बोला नमस्कार हां बोला

ओक्के बरं बिलाचा नंबर वगैरे काय लिहून ठेवला आहे का तुम्ही नाही बरं तारीख सांगता का मला त्याची म्हणजे मी शोधतो इकडे एक तारखेला बरं बरं एक एक सेकंड मी तुम्हाला बघतो हां घ्या नंबर लिहून घ्या झिरो फाईव थ्री नाईन हा तुमचं बिल क्रमांक आहे हां बोला तुम्ही साधारणपणे आमच्या इथून काही वस्तू नेल्या होत्या आता बोला ना तुमचं काय काम आहे काय काय म्हणणं आहे तुमचं

ओक्के डिस्काउंट आता कसंय माहिती आहे का आमची जी स्कीम आहे ना तुम्ही एक तारखेला खरेदी केलं आहे तर आमची स्कीम अशी आहे की पंधरा ते तीस या दरम्यान जे खरेदी करतील त्यांच्यासाठी तो डिस्काउंट आहे त्यामुळं तो डिस्काउंट सर तुम्हाला नाही मिळू शकत सॉरी सर नाही नाही हां नेक्स्ट टाईम तुम्ही जर आला तर त्यावेळी तुम्ही बरं बरं हो हो हो तर नेक्स्ट टाईम तुम्ही आलात तर ए पंधरा ते तीसशे दरम्यान खरेदी केली तर तुम्हाला डिस्काउंट त्याच्यावरती नक्की मिळेल नाही नाही नाही पुढच्या पंधरा ते तीसपर्यंत आहे महिन्याच्या हा म्हणजे प महिन्याच्या पंधरा तारखेपासून तीस तारखेपर्यंत तो डिस्काउंट राहील अशी आमची योजना

हरकत नाही सर आता यावेळी जरी नाही मिळालं तरी आपण पुढच्यावेळी तुम्ही जेव्हा याल साहित्य खरेदी करायला आमच्याकडे तेव्हा मात्र त्या तारखेला हो हो आणि आता नेमक कसं आहे स्कीम ज्या असतात त्या कधी चालू असतात कधी कोणत्या महिन्यात बंद होतील ते पण सांगता येणार नाही पण तुम्ही नीट ब म्हणजे बघून आलात तर बरं पडेल म्हणजे आम्ही तसं बोर्ड लावत असतो बाहेर हो हो असंत आम्ही कसं आता त्या खरेदीवरती तुमच्या समजा हजार रुपये तुम्ही खरेदी केली आमच्या दुकानातून हं तर तुम्हाला असं एक किलो साखर असं ठीक आहे ओक्के सर ओक्के